हॅलो हां हां आदित्य बोलतो आहे हां हां ते काल फोन केला होता मी ते हां तर ते मला ते जाणून घ्यायचं होतं मी अर्ज केला होता हो मुलाच्या ह्याच्यासाठी जन्मनोंदणीच्या ह्याच्यासाठी प्रमाणपत्रासाठी मग ती काय कुठवर त्याचं काय स्टेटस सांगा काय स्थिती आहे ती सांगता का मला हो हो हां सांगा बरं जरा तपासून नाही आता ते लागायचे ना मला डॉक्युमेंट् सबमिट करायचे असतात मला सतरा ठिकाणी हां ब ही इतका वेळ लागतो का त्या गोष्टीसाठी लवकर देता का प्लीज जरा म्हणजे कसं गरज आहे हो मला त्याची मग तेवढं जरा तपासून सांगा मला हां हां नाव का त्याचं हां सचिन सचिन नाव आहे त्याचं हां जरा शोधा बरं हां हां किती सहा सापडते सचिन नावाचे हां हां हां माझं आदित्य हो हो हां बघा जरा तेवढं सांगा मला जरा अर्जंटमध्ये लागायचं आहे ते हो त्याची फीस वगैरे भरली मी सगळीच हो हो चालेल मग उद्या येतो मग तुमच्या ऑफिसमध्ये तेवढं द्या मग मला प्लीज प्लीज ओके थँक्यू